मला मी खरं स्वत ला भाग्यवान समजतो की माझा जन्म हा हिंदू धर्मामध्ये झाला आहे याचं कारण असं की मुळात हा धर्म हा सनातन आहे पहिल्यापासूनचा चालत आलेला आहे आणि हा धर्म केवळ धर्म नसून ती खऱ्या अर्थानं आचार विचार आणि शिकवणूक दिली आहे हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्माचे मुख्य शिकवण म्हणजे विश्व बंधुत्व ज्याला युनिवर्सल ब्रदरहूड म्हटलं आहे आणि प्रत्येक जीवाचं कल्याण हा त्या मागचा उद्देश आहे हिंदू धर्म हा असा धर्म आहे जिथे अखिल मानव जातीचा उद्धार तर भगवंतांनी सांगितलाच आहे पण प्रत्येक जीव हा या सृष्टीचा भाग आहे हा सृष्टी भगवंताचा भाग असल्याचा देखील हे भावना या धर्मामध्ये दिलं आहे त्यामुळे आपण जर एकंदरीत बघितलं तर हिंदू धर्मामध्ये तुम्हाला निसर्गपूजा देखील सापडेल हिंदू धर्मामध्ये या धर्मामध्ये तुम्हाला मुळात इट्स मोर अ कोड ऑफ कंडक्ट की तुम्ही कसं वागायला हवं कसं वागायला नको या करता त्यांनी त्याच्यामध्ये भ भगवान श्रीकृष्णांनी बोध केला आहे भगवद्गीतेला प्रमाण ग्रंथ आपण मानलेला आहे आणि याच्या ज्या मुळात शिकवण दिली आहे ती अखिल मानव जातीसाठी आहे मग तो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही जातीचा असो तिथे भेदाभेद मुळात नाही आहे भेद हे आपण तयार केलेले आहेत ती आपली चुक आहे ही मानवाची चुकी आहे पण मुळात धर्म जो आहे धर्म हा प्रत्येकासाठी आहे की जो प्रेमाने भरलेला आहे शांततेने भरलेला आहे आणि अखिल जीवाच्या कल्याणा करता झाला आहे